चित्रपटांची सुरवात अगोदर हलत्या रेखाचित्रांनी झाली होती तर हे कशामुळे हलती रेखाचित्रे म्हणजे काय तर कठपुतळी असू दे किंवा वारली पेंटिंगमधल्या बाहुल्या असू दे वारली पेंटिंगमधल्या बाहुल्या असतात तशा हलत्या किंवा न बोलत्या बोलत नाहीत त्या फक्त हलत्या चित्रांनी हे याचे चित्रपटांची सुरवात झाली असते कारण त्यावेळेला एवढं मनुष्य तयार नसणार चित्रपट तयार करायला अगोदर जो प्रयोग केला असावा तो केला असेल तो फक्त बोलत्या राहू देत फक्त हलत्या बाहुल्या किंवा कठपुतळ्या किंवा वारली पेंटिंगमधल्या बाहुल्या आहेत अशा ह्यानं काय केलं असणार आहे ते बघितलं असणार आहे असं माझं मत आहे मग ते रेखाचित्र कसं असावं मग जो डायरेक्टर आहे त्याच्या डोक्यात असणार कल्पना असणार की हां बाबा हे रेखाचित्र असं असावं आणि हे आपल्याला प्रत्यक्षात असं उमटवायचं आहे याबद्दल थोडीशी त्याला काय असणार आहे कल्पना असणार आहे तो अशा पद्धतीने चित्रपटाची सुरुवात म्हणजे अगदी अगदी अगोदरच्या काळ जेव्हा चित्रपट नसतील त्या वेळेलाही असं झालं असेल आता कसं आता माणसं आहेत सगळं लाईव घडतं आहे बोलणं ॲक्सिडंट मोठ्या बिल्डिंग्स तयार करणे किंवा काही पण सीन असू दे तो ॲक्चुअलमध्ये आता तयार केला जातो आहे पण अगोदरच्या काळात तो सीन तेवढा परवडणारा नसावा की ॲक्च्युअलमध्ये तो सीन तेवढा तयार करून त्या तुमचा फायदा होत नसावा म्हणून काय केलं जात असायचं हलत्या रेखा चित्रांची काय केली जायची थोडीशी त्याची सुरुवात हलत्या चित रेखाचित्रांपासून करण्यात आली असायची